ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरणाची आव्हानं ही ठाणे जिल्ह्यातील लोकांच्या समोर भरपूर काही आहेत जसं की ठाण्याचा आजूबाजूचा असणारा जो परिसर आहे आज तिथे सगळी जंगलतोड आहे तिथे सगळ्यात जास्त कन्स्ट्रक्शन झालेले आहेत मोठमोठ्या बिल्डिंग्ज उभ्या राहिलेल्या आहेत तिथली जी म्हणजे आप ज शेतजमीन आहे तिथे सुद्धा कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि इथे जसं मी म्हटलं की घरा बिल्डिंग्स बांधलेल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे जे प्राणी होते किंवा तिथल्या जी वनस्पती होत्या ज्या मोठमोठी झाडं होती ती त्याच्यासाठी तोडली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे प्रदूषण हे सगळ्यात सगळ्याच गोष्टीचं होत आहे इथे जो पाणी मग पाण्याचं जर म्हणाल तर पाणी इथे जे लोक लोक येतात आणि पुरवठा आणि मागणी ह्याचा कुठेही यांचा रेशियो बसत नाही मागणी भरपूर आहे तसं पुरवठा होत नाही त्याच्यामुळे इथे प्रदूषण इथे भरपूर होतं जसं की पाणी मिक्सिंग होणं पाणी स्वच्छ न करणं पाणी वापरण्याच्या पद्धती माहिती नसणं आणि सफाई साफसफाईचं म्हणाल तर की का नगरपालिका किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा महापालिकेत साफसफाई करून जातात पण प्रत्येक व्यक्तीला त्याची किंमत आहे का किंवा आपण स्वतः तुटलं नाही पाहिजे किंवा आपल्या हातातला जो कचरा आहे तो कचरा पेटीतच टाकला पाहिजे हे कोणालाही समजत नाही इथे दुसरी लोक तर तुम्ही कितीही चांगल्या सोयीसुविधा दिल्या तरी सुद्धा ते सगळ्या व्यक्ती काही स्व स्वच्छतेचे पालन करत नाहीत तर ह्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून किंवा शाळेतूनच केली पाहिजे त्याच्यातून आपण कचरा जो आहे हा ओला कचरा आणि सुका कचरा ह्याच्यामध्ये फरक सांगितला पाहिजे ह्याच्यामुळे होणारी कारणं सांगितली पाहिजेत कि हे केल्यामुळे हे होतं तर जिल्हा परिषदेची जी लोक आहेत ते ही साफसफाई करतात पण त्यांची सुद्धा मर्यादा आहे कारण तुम्ही सकाळी येऊन कचरा घेऊन गेल्यानंतर सुद्धा येणाऱ्या पंधरा वीस मिनटांत सुद्धा तेवढाच कचरा पुन्हा भरला जातो बरं भरल्यानंतर त्या कुंड्यांच्या बा आजूबाजूला होतो मग त्याच्यावर असणारे कीटक त्याच्यावर असणारे प्राणी त्याच्यावर त्याच्यातून पसरणारे आजार ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून आपली ही जी स्वछता आहे ही सुरुवातीपासूनच मी म्हणेन घरातूनच स्वच्छतेची सव सवय लावली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने ती सुरुवा व पाळलं पाहिजे